मी दहा दिवसांपूर्वी डिजेल कंपनीची जीन्स घेतली भरपूर चांगली कॉलेटी आहे त्याची त्याचा कलर जरा पण निघाला नाही त्याला मी एक वॉश करून बघितलं तर जरासुद्धा कलर गेलेला नाही कलर भरपूर चांगला आहे थोडा वेगळा इंग्लिश कलर आहे सर्वांना आवडला तो त्याच्यानंतर त्याची जीनची जी कॉलिटी आहे कपडा म्हणजे असं हाताने जरासं ओढलं तर ताणला जातो बॉडी फिट आहे शरीराला फिट बसतो म्हणजे दिसायला ते भरपूर चांगला दिसतं बॉटम पण त्याचा चांगला आहे चेनची जी कॉलिटी आहे ती पण मस्त आहे म्हणजे चैन एकदम स्मूथ आहे आणि मध्ये अटकत वगैरे नाही बटन जे दिलेत बटन जे लावायचं आणि त्याचं काजं जे आहेत ते परफेक्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीच खराबी नाही आहे प्रॉपर्ली लागतं त्याच्या व्यतिरिक्त बेल जो आहे बेलचं जे हे दिलेले आहेत ब्रॅकेट्स ते म्हणजे छोटा बेल्ट आणि मोठा बेल्ट पण लावला तरी तो आरामात त्याला बसतो त्यामुळे ते पण चांगलं आहे कपड्याची काॅलिटी भरपूर चांगली आहे गरम होत नाही जास्त कपडा जास्त पातळ पण नाही आहे जास्त जाड पण नाही आहे तर ही जी जीन्स आहे डिजेलची ती मला भरपूर आवडली